महाराष्ट्र राज्याने उर्वरित भारताच्या आणि जगाच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अनेक प्रकारे प्रमुख योगदान दिले आहे हे योगदान विविध क्षेत्रांमध्ये आहे जसं की साहित्य कला संगीत नाटक सामाजिक सुधारणा आणि शिक्षण यापैकी मराठी साहित्य म्हणजे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे आधुनिक काळात पु ल देशपांडे वपू काळे विजय तेंडुलकर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या लोक लेखकांनी मराठी साहित्याला अजून एक नवीन उंची दिली अनेक मराठी साहित्यिकांनी भारतीय साहित्यिक परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे शा भीमसेन जोशी किशोरी आमोणकर आणि वसंतराव देशपांडे यासारख्या गायकांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला एक नवीन दिशा दिली लता मंगेशकर आशा भोसले या बहुचर्चित गायिकांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला संगीत नाटकांची परंपरा महाराष्ट्रात अत्यंत समृद्ध आहे बालगंधर्व गोविंदराव टेंबे यांसारख्या नटांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे मराठी नाटक विजय तेंडुलकर वसंत कानेटकर आणि पु ल देशपांडे यांनी मराठी नाटकाला समृद्ध केले महाराष्ट्राची नाट्य परंपरा संगीत नाटक आणि नाट्य महोत्सव यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून न जीवंत राहिली आहे दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक हे महाराष्ट्राचे होते भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये महाराष्ट्रातील कलाकार आणि दिग्दर्शकांचेही मोठे योगदान आहे संत परंपरा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांसारख्या संतांनी समाजातील अंधश्रद्धा आणि कुरितींवर पर् प्रहार केला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात कांत्र क्रांतिकारी बदल घडवले आणि स्त्री शिक्षणाला चालना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृष्यता आणि जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देऊन सामाजिक न्यायाची संकल्पना रुजवली अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याने सामाजिक सुधारणेतही आपला वाटा दिलेला आहे शिक्षणिक सैक्षणिक संस्था म्हए पुणे भारतातलं शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि फर्ग्युसन कॉलेज यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमध्ये आहे ज्याने सामाजिक कार्याच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलेलं आहे या व्यतिरिक व्यतिरिक्त इतर क्षेत्रे म्हणजे क्रीडा सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर आणि सानिया मिर्झा यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल केले उद्योगामध्ये जमशेदजी टाटा धीरुभाई अंबानी आणि रतन टाटा यांनी उद्योग आणि व्यापार क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक योगदानाने राज्याला भारताच्या आणि जगाच्या सांस्कृतिक नकाशावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलेलं आहे